ग्रामीण भागामध्ये घराच्या दारात किंवा उंबऱ्यावरती शेणाच्या पाड्या पाण्याचा सडा मारण्याची प्रथा रूढ आहे त्याच्या पाठीमागे देखील काही धार्मिक कारणे आहेत सर्वात प्रथम म्हणजे शुद्धता शेणाला ग्रामीण भागामध्ये खूप पवित्र मानलं जातं आणि त्याचा उपयोग जागा शुद्ध करण्यासाठी केला जातो धार्मिक कार्यापूर्वी किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ शेळा शेणाचा सडा मारण्याची प्रथा आहे ग्रामीण भागामध्ये अशी मान्यता आहे की लक्ष्मीचा वास यामुळे होतो काही लोकांच्या मान्यतेनुसार शेणात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तसेच गाईचं शेण हे जंतुनाशक देखील आहे पारंपरिकरित्या शेणाचा उपयोग जंतुनाशक म्हणूनही केला जात आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास जंतुनाशक गुणधर्म शेणामध्ये आढळतात त्यामुळे ते जमिनीवरील हानिकारक जंतू आणि सूक्ष्मजीवांना मारण्यास मदत करतात धुळीचं नियंत्रण देखील शेणाच्या पाण्यामुळे होतं तसेच शेणाच्या सड्यामुळे तापमान देखील नियंत्रित राहण्यास खूप मदत होते सडा मारल्यानंतर जमिनीमध्ये थंडावा कायम राहतो व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास शेणाचा सडा मारल्याने अंगण किंवा परिसरातील माती घट्ट होते ज्यामुळे जिथे चिख्खल होत नाही आणि स्वच्छता देखील राहण्यास मदत होते तसेच शेण हे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे आणि एक स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे म्हणून शेणाच्या पाण्याचा सडा मारण्यामागे केवळ धार्मिक किंवा पारंपरिक श्रद्धा नाही तर त्याचे काही वैज्ञानिक आणि व्यावहारिक फायदे देखील आहेत